हॅलो हे बी एस एन एलचा नंबर आहे का हे मी इथे सिंधू नगरला राहतो तर इथे लँडलाईनला आवाज बरोबर नाही आहे हां बी एस एन एलचा तर आम्हाला एकदा काम करा तुम्ही वायर बीयर सगळं घेऊन या इथले रोजचे लाईन सगळी चेक करा क की आवाज बराबर येत नाही खरखर येते एकदा चेकिंग करून घ्या